स्पर्धा आयोजित करणारे राजकीय स् गट संघटना हे आहेतच ते त्यांच्या पद्धतीनं राजकीय पात्री पातळीवरती कशा पद्धतीनं स्पर्धा तयार कर निर्माण करतात ते म्हणजे की समजा गोविंदा आहे गोविंदाच्या वेळेस बी ते स्पर्धा लावत असतात ज्यांचे उंच हंडी बांधून जेव्हा नंबर काढेल त्या पद्धतीने त्यांना बक्षीस देत असतात तसेच गणेश मंडळामध्ये सुद्धा ज्यांचा उत्कृष्ट रोषणाई डेकोरेशन ह्या सगळ्या बाबीचा विचार करून त्यांना ते बक्षीस देत असतात किंवा अनेक प्रकारच्या स्पर्धा ही राजकीय गटातून होत असतात आणि यामध्ये तसं म्हणजे सामान्याला त्याचं म्हणावं तसं फळ मिळत नाही त्या पद्धतीचं फळ मिळावं शासकीय गटाकडून संघटनाकडून सामाजिक संघटना आहेत त्या काम करतातच असतात आपापल्या पातळीवरती परंतु त्याला प्रोत्साहन जर शासकीय असेल तर स्पर्धा हे चांगल्या पद्धतीने घडून येतील आणि यातून स्फूर्ती मिळू शकते अशा पद्धतीचे राजकीय गटांनी लक्ष घालून हे काम करावं असं वाटतं मला